प्रवास करताना आधी भरपूर स्वच्छतालयाचा तूटव म्हणजे चांगले स्वच्छतालयं भेटत नव्हते ज भेटले तर ते भरपूर वास यायचा तिथे आतमध्ये गेल्यानंतर पेट्रोल पंप वगैरे बऱ्यापैकी होते आधी आणि आताही आहेत पण आता जे स्वच्छतालयं वगैरे झाले आणि पेट्रोल पंप पण ठिकठिकाणी आले तर आता भरपूर प्रमाणात सुधारणा झालेली आहे खाण्या पिण्याचे ज्या ढाबे वगैरे रस्त्याला बऱ्यापैकी आहेत म्हणजे कुठंही आपण जर गाडीनी प्रवास केला तर आपल्याला आरामात जे काही खायचं असेल प्यायचं असेल सर्व वस्तू आरामात भेटून जातात हा फक्त आता जे समृद्धी हायवे झाला आहे त्याच्यावर अजून ही खाण्या पिण्याच्या सुविधांचा भरपूरच अभाव आहे जर काही खायचं प्यायचं असेल एक तर ते शंभर किलोमीटरनंतर काही छोटीशी टपरी वगैरे आपल्याला भेटते तिथे थोडंफार म्हणजे स्नॅक्स आपले जे पॅकेज फूड असतात तेच भेटतात चहा पण असा मशीनचा वगैरे भेटतो बनवलेला चहा वगैरे भेटत नाही पेट्रोल पंप पण शंभर किलोमीटरनंतरच आहे म्हणजे समजा एखादा पेट्रोल पंप आपला चुकला तर नंतर पुढे जाऊन भरपूर धावपळ होते जर आपल्याला काही जास्तच गरजेचं असेल तर म्हणजे समृद्धी हायवे सोडून बाहेर जावं लागतं एखाद्या फाट्यावरून आणि स्वच्छतालयं पण अजून ह्या रस्त्याला झालेली नाही आहे रस्ता ठीक आहे चांगल्या स्पीडने आपण जाऊ शकतो पण ह्या सुविधांचा अभाव त्या रोडला आहे पण इतर रोडवर आत्ता जे खाण्या पिण्याचे सुविधा किंवा शौचालयं म्हणू आपण तर ते भरपूर चांगले आहे